आमच्या गावात गणपती देवस्थान आहे आणि एक मोठी विहीर आहे तिथे त्या विहीरीमध्ये पाणी आहे साचून आणि तिथे खूप लोकं पाहण्यास बघण्यास येतात बाहेर गावाहून दुरून दुरून आणि ते त्यामध्ये एक सुरंग आहे तो पवनारपर्यंत आणि तिथून पवनारवरून राक्षस आमच्या गणपती देवस्थानमध्ये यायचा आणि त्या राक्षसाला खायला रोज एक बंडी अन्न आणि एक माणूस रोजचा लागायचा आणि अशा प्रकारे आमच्या गावामध्ये राक्षसाचं गाव म्हणून म्हटलं जात होतो केळझर नगरी म्हणजे राक्षसाची नगरी असे लोक ओळखत होते पहिलेचे आता राक्षस नाही या गावामध्ये म्हणून या गावाला एकचक्री नगर असे म्हणलं जाते